हॅलो सूरज कॅब एजन्सी हां नमस्कार मी आत्ता आपल्या ॲपवरून एक कॅब बुक केली होती आता कॅब बुक करून झाली पंधरा मिनटं आणि ड्रायव्हर अजून काही आलेले नाही आहे मला अर्जंटली पुणे स्टेशनला पोचायचं आहे माझी गाडी आहे त्यामुळे मला वेळेत पोहोचणं गरजेचं आहे बरेच बराच वेळ झाला गाडी एकाच ठिकाणी दिसते आहे म्हणून मी यादव म्हणून ड्रायव्हरचे नंबर तिथे दिस दाखवलेला होता ॲपवर आपल्या त्यांना संपर्क केला मी आत्ता हां मी आत्ता मुंबई बेंगलोर हायवेला महात्मा सोसायटीच्या अपोजिट आहे हां राईट बरोबर पण त्यांनी येऊ शकत नाही असं ते म्हणत आहेत पण मला नाही मी आता येव इतका वेळ थांबू शकत पुढे माझी ट्रेन आहे आणि ती मिस नाही करू शकत मी त्यामुळे मी आता इथली रीक्षा घेऊन जाऊ श जाणार असं म्हणते आहे त्यामुळे तुम्ही ही ट्रीप माझी कॅन्सल करा आणि त्याचं रिफंड आय होप म्हणजे माझ्या ह्याच्यावर ऑटोमॅटिकली येईल ओके थँक्यू